हॅलो हॅलो सर सुदर्शन मोटर्समधून बोलत आहेत का हं सर मला कार्स हवी होती आपल्यापाशी कोणत्या कोणत्या कंपनीचे अवेलेबल आहेत तर हुंडाई हुंडाईमध्ये कोणते कोणते मॉडेल्स आहे आय ट्वेंटीमध्ये का कोणते फीचर्स आहेत त्याच्यामध्ये

ओके आणखी त्याची प्रायजेस वगैरे काय असणार माझं बजेट आठ लाखाच्या अंदर होता म्हणजे कमीत पकडून घ्या सात आठपर्यंत आणि जे त्यामध्ये काही फीचर्स मतलब वेगळे आहेत का ते

अच्छा तर त्यामध्ये कलर्स पण आप वेगळे वेगळे येतात की कसणूक कलर राहतात ते

तर ते कलर वाइज असे प्रायजेस वगैरे चेंज तर नाही होणार ना आणखी तुम्ही आता कोणतं मॉडेल म्हटलं आहे आणखी ते आय ट्वेंटी आणखी आय टेनमध्ये काय डिफरन्स आहे सो अच्छा ठीक आहे ना तर मग मी तुमच्या शॉपमध्ये विजिट करते ना मग बघून घेऊ आपण ओके सर थँक यू